हे एक चक्री नगर गाव आहे पहिलेपासून इथं तीनही जा धर्माचे जातीचे लोकं असतात तीनही विहार आहे एक बौद्धविहार आहे एक गणपती देवस्थान आहे आणि एक पीर बाबा आहे या ठिकाणी गवर्मेंटने जी सुविधा आतापर्यंत जे केली कंपाऊंड वगैरे त्याच्या व्यतिरिक्त पर्यटनवाल्यासाठी इथे संंडास बाथरूम रा सभामंडप किंवा राहण्याचा पाकशाळा अशा काय सुविधा इथं व्हायला पाहिजे आणि रोड वगैरे पूर्ण कंप्लेट व्हायला पाहिजे अर्धे रोड झाले अर्धे झालेच नाही आणि मुश्किलीनं पाण्याची सुविधा आहेच नाही इथं नागपूर ते वर्धा मेन रोडवर विहार आहे तिथं बाहेरच्या लोकाला काही सुविधा नाही आहे ना पाण्याची आहे ना बाथरूमची आहे ना कोण्या गोष्टीची सोय नाही त्याच्यामुळं काय गवरमेंटनं जे स्टेट गवरमेंट लाव काय केंद्र सरकार लाव या दोघांनी इथचा सर्वे करून या गावाची सुधारणा कर केली पाहिजे हे आपलं म्हणणं आहे